हॅलो हां अगं ताई किती दिवसातून फोन केली मी खूप दिवस झाले वाट पाहते फोनची हां हां हो हो ना हो हो हो मराठी तर आपली मातृभाषा आहे आधी तर मराठीमध्ये पण आता सेमी चालू केलं आहे ना उस्मानाबादमध्ये बऱ्याच ठिकाणी आणि मग आपले जी हे आहे मराठी भाषेवरचं काय म्हणतात ते पगडा ते तसच टिकून राहील ना आणि मुलांना ते आपली संस्कृती शिकायला मिळेल जे आहे ते शाळेत आता इंग्लिश मिडियमला कसं टिकली लावू नका गंध लावू नका बांगड्या घालू नका हे असेच प्रक बरेच हां हां हां हां पगडा तिथं होऊन हे होत आहे अगं सा हो ना आणि इथं आपलं भोस हा जिल्हा परिषद आहे ना शाळा भोसले हायस्कुलचं आहे आणि हा मराठी मीडियम तर हे एक दोन जे आहे आपले खाली प कोणतं ते अजून एक आहे शाळा मला नाव आठवत नाही आहे पण छा चांगले आहेत ह्या शाळा टक्केवारी त्यांची हो हो कन्या शाळा हो हो हो हो घ्या ना की हां घे ना ताई आणि चांगलंच होईल ना म्हणजे मुलांना पण मराठी बोलायचं म्हणजे हे होईल आता धड इंग्लिश पण नाही धड हिंदी पण नाही धड मराठी असे तीन तीन भाषेंचा वापर सगळा असं पूर्ण हो ठीक आहे ठीक आहे बाय